आमच्या भागामध्ये सर्वसाधारणत पारंपरिक पदार्थामध्ये रोडगा रोडगा म्हणून एक पदार्थ आहे तो मोडला जातो आमच्या येथे बहिरमची यात्रा असते त्या ठिकाणी ते रोडगे फार प्रसिद्ध आहे रोडगे हे कणकीचे मोठे गोळे म्हणजे चांगला मोठ्या प्रमाणात मोठा आसतो तसेच त्याचा दुसरा भाग म्हणजे आणि बिट्ट्या या पण पारंपरिक पदार्थात मोडतात आमच्याकडील भागामध्ये आणि पुरण पोळी पुरण पोळी हा पण पारंपरिक पदार्थ आहे तो हरभऱ्याच्या डाळीपासून बनवण्यात येतो पुरण पोळी हा गोड पदार्थ आहे